वारसास्थळे छत्रपती शिवाजी वस्तूसंग्रहालय सातारा भिलार वर्धनगड प्रतापगड महिमानगड सज्जनगड कोयनाधाम

आंधळी तलाव राजेवाडी तलाव सज्जनगड वर्धनगड अजिंक्यतारा राजवाडा राजधानी सातारा कास पठार रहिमतपूर पुसेगाव कटगून कोरेगाव खटाव माण म्हसवड डिगंजी मारडी कारखेल गोंदवले शिखर शिंगणापूर जकातवाडी अपशिंगे पाचगणी बामणोली पिंपरी वाई शाहू स्टेडियम सातारा महाबळेश्वर धन्यवाद